खानपानविषयी मला सगळ्यात जास्त इडली डोसा हा पदार्थ खूप आवडतो अन् ते मुलांना नेहमीच आवडतात ते करायला लावतात मला तसेच माझ्या मुलांना चायनीज वगैरेमध्ये मंचुरियन आवडते ते पण ते नेहमी नेहमी करून पाहतात त्यांना ते जेवणापेक्षा जास्त ते आवड करतात आणि खातात तसेच नवीन नवीन पदार्थ बघायला आवडते मला आणि ते करायलासुद्धा आवडते नवीन नवीन पदार्थ ब बघून नवीन नवीन प्रकारे कसे करायचे ते पदार्थ त्याच्यात मी जास्त रुची ठेवते ते बघूनच मी मुलांना करून खाऊ घालते मुलांना पण ते फार आवडते आमच्या घरचे नेहमीच नवीन नवीन करून खाऊ घालायला आनंदाने हो म्हणतात ते कधीच नाही म्हणत नाही खा जेवणापेक्षा त्यांना असे पदार्थ जास्त आवडतात मंचुरियन झाले इडली झाली डोसा उत्तप्पा वगैरे तशेच टी व्हीवर बघूनसुद्धा आम्ही नवीन नवीन प्रकार शिकतो टी व्हीवर ख खवय्यामध्ये हे पदार्थ दाखवतात कशाप्रकारचे बनवायचे कशे नाही बनवायचे ते सुद्धा आम्ही आवडीनं पाहाते ते आणि युट्युबवरसुद्धा आम्ही नवीन नवीन प्रकार कसे बनवतात मुलांना कोणकोणत्या प्रकारचे नवीन पदार्थ आवडतात तेसुद्धा युट्युबवर बघते आणि नवीन नवीन रेसिपी तयार करते त्याच्यामुळे मुलांना ते फार आवडते